हॅलो सर गुड आफ्टरनून आप फिरायला जायचं होते काढायची होती खूप छान हो हो हो माहिती आहे ना अनेक ठिकाणी म आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ना भरपूर ठिकाणी फिरण्यासारखं आहे हो हो त्यानंतर शनिशिंगणापूर वगैरे हो त्याचप्रमाणे भंडारदरा वगैरे त्यात भंडारदरामध्ये रांदा फॉल वगैरे आहे तिथे पण जाऊयात त्या वनपीटिकामती हो हरिश्चंद्रगड देखील आहे ना जे जवळ पडल त्या ठिकाणी जाऊया सर आपण

हरिशचंद्रगड भंडाऱ्याच्या ऑर्गेनिक

हो पाचवडयाच्या समोर हो का गन गणपतीपुळे देखील आहे हो हो एका दिवसाची टूर आहे एका दिवसाची टूर करायची आहे ना नाही नाही म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ना त्या ठिकाणावरती हो जाऊयात हो हो नक्कीच नक्कीच